मी शाळेत शिक्षिका म्हणून अडतीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे तुमची मुलं हा जेव्हा शब्द मी वाचतेय की वाचलाय तेव्हा माझ्या मुलांचा संख्या आ आहे ते एक पिक्चर होतं ना हजार पच्चासी कि माँ तशी मी हजारो मुलांची आईसमजते स्व तःला कारण माझ्या वर्गामध्येे असणारी सर्व मुलं यांना किमान लिहिता यावं किमान वाचता यावं त्यांना ऐकलं पाहिजे त्यांनी वाचलं पाहिजे अन त्यांनी लिहिलं पाहिजे हा आमचा ध्यास असे त्यामुळे लेखनासाठी सराव करायचा तर तो काही एक किंवा दोन दिवसाचा नसतो तो बालपणापासूनच त्यांचे हात वळले पाहिजेत त्यांची बोटं वळली पाहिजेत त्यांना चांगलं काय हे दाखवलं गेलं पाहिजे त्यामुळे मी एक शाळेत एक प्रयोग असा केला की माझ्या शाळेतल्या उत्तम हस्तरिक् हस्त ह हस्त अ ल अक्षर असणाऱ्या माझ्या टीचर्स माझ्या शिक्षिका सहअध्यायी ज्यांना वर्गातल्या फळ्यावर लिहायला लावायचे आणि हूबेहूब त्यांचा अनुकरण करा असा एक मी प्रयोग केला आणि आश्चर्य सांगायचे म्हणजे अनेक विद्यार्थीनीनी किंवा अनेक विद्यार्थ्यांनी त्याचं अनुकरण केलं आणि आमच्या एक बाई त्यांच मी नाव इथे घेणार नाई पण त्यांचं आदर्श शिक्षण लेखन हे मुलांनी बरंच अनुकरण केलं त्यांचे लेखनाची पद्धत शब्द लिहायचा शब्दावरची शिरोरेषा रा लिहायची श दोन शब्दामधलं अंतर असेल किंवा विरामचिन्हांचा योग्य वापर असेल तर ते करण्यासाठी आम्ही अशे लेखनाचे असे तक्ते तयार केले होते आणि ते तक्ते लावून त्या मुलांना सांगितलं अनुकरण करा आणि ते सांगण्यासाठी मग तसेच शब्द तीच अक्षर रस्त्यानी येताना किंवा जाताना तुम्हाला कुठे दिसतात का रस्त्यात असनाऱ्या अक्षरांचे फॉंट कसे आहेत ते तुम्ही पहा त्याचा अनुकरण करा आणि अनुकरण नुसतं पहायचं नाही तर त्याच अनुकरण प्रत्यक्ष लेखनात करा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की मुलांनी त्या काळात असणारे जे काही चित्रपट असायची त्यांची मुलं जाहिराती पाहायचे आणि त्या जाहिराती पाहून हूबेहूब तशी जाहिरात तशी लिखाण्याचा प्रयत्न करा बाहेर अ म रस्त्यावरच्या म अ दुकानाच्या पाट्या मग त्या औषधाच्या दुकानाच्या पाट्या असोत किंवा किराणा दुकानाच्या पाटी असो त्याचं तुम्ही अनुकरण ती कशी लिहिलेली पाटी त्याचं तुम्ही अनुकरण आणि अशा प्रकारच या अनुकरणातनं अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी त्यापैकी एक मला सांगायला अन आनंद वाटतो की माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ विद्यापीठामधील सुंदर अशा प्रकारचे डीग्रीचे अक्षर लिहतो आणि माझी एक मैत्रिणीचे इेत की त्या तिच्या प्रेमात अक्षरशः तिच्या लिखाणाच्या प्रेमात मी पडले त्यामुळे मला एकच ध्यास असे की तिनी जसं लिहिले त्याचां अनुकरन करणे यासाठी स समर्थानी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे समर्थ रामदासानी सांगितले त्याप्रमाणे कसं नेटकं असं त्यासाठी पेन कसं असां त्या काळात बोरू आणि टाक होता आता आपल्याला बोरू टाक नाहीत पण आता पेन आहे ते कसं आहे कसं बोट धरायला पाहिजे कितीजवळ अंतर असायला पाहिजे याच्या सरावापासून तर पेन कोणतं वापरायचं कारण आता शाई दौत ही आता कालबाह्य झालेलं त्याचे आम्ही आग्रह दुराग्रह करण्यात काय अर्थ नाही जे काय साधन आहे ते आणि हो एक गोष्ट सांगायचे राहिले की रफ जी वही असते तिची सुरवात वरच्या भागापासनं शेवटपर्यत लिहली पाहिजे परंतु फेअर किंवा जे दाखवायचं किंवा प्रत्यक्ष गृहपाठ म्हणून आपण करतो त्याच्यामध्ये दोन शब्दांमधल अंतर परिच्छेद कसा ठेवायचा विरामचिन्हांचा कसा वापर करायचा याचा नमूना लेखन आम्ही त्यांच्यासमोर ठेवायचो आणि त्याप्रणे विद्यार्थी करायचे खूप सुंदर अक्षर असणारे विद्यार्थी माझे आहे त्याचं मला सांगायला खूप अभिमान वाटतो